हां बोला मॅम बोला ना माझ्या मुलाने काही केलं का म्हणजे म्हणजे म्हणजे मला कळलं नाही नक्की काय झालं आता मॅम घर आहे हे होणारच ना तुम्ही समजून घ्या ना थोडं मॅम मॅम आमचं घरच वन बी एच केचं आता कुठे जाणार इतकी माणसं मॅम तो आहेच चुळबुळा त्याला दोन फटके दिले ना गप्प बसेल तो मी देते तुम्ही मला सांगा मी फटके देते त्याला दोन

बरं नाही नाही नको नको तो जरा अंडर कॉन्फिडंट आहे मॅम त्याचा कॉन्फिडन्स एवढा नाही की सगळ्या मुलांमध्ये येऊन शिकेल तो हो मी करते मॅम काहीतरी मी सगळ्या घरवा घरा घरच्यांशी बोलते हं पण हं ओके कसं आहे मॅडम तुमचं पण लग्न झालं आहे तुम्ही पण समजू शकता सासू सासरे असतात घरात कसं आहे मॅम म्हणजे आता याचे बाबा ते एक वेळ समजून घेतील त्याचे आजोबा ते पण एक वेळ समजून घेतील पण त्याची आज्जी नं तिला त्यांना टी व्ही लागतोच त्यांना सिरियलशिवाय होतच नाही त्यांचं ते म्हणतील क्लास बंद कर पण माझे सिरियल नको बंद करू आता मी काय करणार नाही नाही नाही नाही ना तुम्ही नका बोलू मी बोलते सगळ्यांशी आणि तुम्हाला सांगते तसं क्लास कसं चालू आहे आता कुठपर्यंत आलं पोर्शन अच्छा पण मॅडम असं आमच्याकडे आधी पण एक टीचर यायच्या त्यांना तर कधी असा त्रास नाही झाला एवढा नाही न मॅम आता त्या नाही इथे आऊट ऑफ टाउन टाऊन गेल्या आहेत त्या मी पाठवेन मॅम बट तो ना असं मुलांमध्ये मिसळत नाही आणि मग घरी येऊन रडतो मग त्यापेक्षा आम्ही असं केलं आधी दोन वर्ष पाठवले होते बट नंतर आम्ही असं केलं जाऊ दे घरीच राहू दे याला खूप कटकट होऊन जाते मग तो रडायला लागतो बरं मॅडम मी काहीतरी करते आता पण बघा ना शेजारी लग्नाचं कार्यालय तर एवढे गाणे दिणे वाजतं आहे त्याचा आम्हालासुद्धा त्रास होतो तर मी समजूच शकते तुम्हाला होत असेल बट थोडंसं थोडंसं ॲडजेस्ट करा मी बाहेरचे काय नाही करू शकत गाण्याचे आवाज वगैरे मी घरच्यांशी बोलते पण आता कोण किती ऐकेल ते माहिती नाही मला चालेल मॅम हो हो चालेल या मग तुम्ही उद्या मी सांगते सगळ्यांना

बाय